ऑनलाईन खरेदी करताना खूपच चांगला अनुभव येतो तुमचा वेळ वाचतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त कपड्यांच्या व्हरायटी बघायला मिळतात तिथे साईज चार्टसुद्धा दिलेला असतो त्यानुसार तुम्ही तुमचे मेजरमेंट तिथे चेक करून तुमच्या आवडीचा एखादा ड्रेस कुडता टॉप तुम्ही मागवू शकता असंख्य व्हरायटी तिथे बघायला मिळतात आणि घर बसल्या तुम्हाला मागवता येतं चुकून समजा तुमचा एखादा साईज फिट झाला नाही तुम्हाला तर तुम्ही पुढचा किंवा मागचा साईज त्यामध्ये फिलअप करून तुम्ही रिटर्नसुद्धा करू शकता त्याच्यासाठी कुठलेही वेगळे चार्ज आकारले जात नाहीत डिलिवरी तुम्हाला नेक्स्ट साईजची येते आणि खूप चांगली क्वालिटी असते आणि त्यांचा जे साईज चाट दिलेला असतो तो अतिशय योग्य असतो सहसा साईज चार्ट चुकत नाही आणि कपड्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान असते प्रत्येक वेळी आपण दुकानात जा क खरेदी करा ट्राय करा आणि मग ड्रेस घ्या यामध्ये खूप सारा वेळ जातो पण ऑनलाईन खरेदी करत असताना हा वेळ खूपच वाचतो एखाद्याला तुम्हाला गिफ्ट द्यायची खूप इच्छा आहे तर तुम्ही ऑनलाईनमुळे त्याच्या ॲड्रेसवर तुम्ही सरप्राईज गिफ्टसुद्धा पाठवू शकता आणि ते तुम्हाला गिफ्ट रॅप करून मिळतं त्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही तुमच्या भावना ह्या गिफ्टरुपी पोचवू शकता त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणं हा आत्ताच्या आत्ताचा विचार करता खूपच वेळ वाचवणारा आणि एक सुंदर ऑप्शन आहे जिथे तुम्ही कितीही वेळ बघू शकता ट्वेंटी फोर आवर्स ते चालू असतं चोवीस तास तुम्ही कधीही तुम्हाला रात्री वेळ आहे दुपारी वेळ आहे तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता आणि कपड्यांबरोबरच तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीही तिथे बघायला मिळतात कपड्यांच्या खूप व्हरायटी असतात त्यामुळे ऑनलाईन खरेदी हा खूपच सुंदर ऑप्शन आहे मी माझ्या मैत्रिणींलासुद्धा या ऑप्शनविषयी सांगितलेला आहे कारण तिथे अगदी न्यू बॉर्न बेबीपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे कपडे पाहायला मिळतात आणि अगदी माफक दरात असतात रंगाची कॉलिटी कपड्याची कॉलिटी खूपच सुंदर असते त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना खूप मजा येते आणि इतक्या असंख्य व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतात ना तिथे की काही वेळेला आपल्यालाच पटकन कळत नाही की कुठला जास्त चांगला दिसेल इतक्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतात त्यामुळे मी तर ऑनलाईन खरेदीला दहापैकी दहा मार्क देईल कारण जसा फोटोत दाखवलेला आहे तसाच कपड्याचा नमूना तुम्हाला घरपोच मिळतो आणि त्यासाठी ठराविक रक्कम असते पाचशेच्या खरेदीवर एक हजारच्या खरेदीवर तुम्हाला पूर्णपणे मोफत डिलेवरी मिळते त्याच्यासाठी कुठलेही वेगळे फीज चार्ज आकारले जात नाहीत त्यामुळे ऑनलाईन खरेदी हा माझ्यासाठी खूपच सुखद आणि एक चांगला अनुभव आहे